भारतात विविध सांस्कृतिक परंपरा आणि श्रद्धा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात सण उत्सव पूजा अर्चा आणि कुटुंबप्रधान जीवनशैली ही भारतीय संस्कृतीची खास वैशिष्ट्यं आहेत दिवाळी होळी गणेशोत्सव यांसारखे सण समाजातील एकोपा आणि आध्यात्मिक भावना वाढवतात गुरू शिष्यपरंपरा नम्रता अतिथी देवो भव ही मूल्यं अजूनही लोकांच्या जगण्यात दिसता भारत बाकीच्या संस्कृतींपेक्षा वेगळा आहे कारण येथे धर्म भाषा पंथ पोशाख आणि जेवण यांमध्ये प्रचंड विविधता असूनही एकता टिकून आहे येथे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर समतोल आहे भारतातील संस्कृती माणसांना त्यांच्या मुळांशी जोडून ठेवते आणि जगाला वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे ही भावना शिकवते